राज्यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला तडफड जाणवते ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाहीत जे शिक्षण संस्था उपलब्ध आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सोयी उपलब्ध नाहीत त्याचबरोबर नामांकित विद्यापीठ नाहीत या सगळ्याचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी एक म्हणजे की गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तो गुणवत्तापूर्ण शिक्षण घेताना कमी खर्च कमी अंतर आणि त्या विद्यार्थ्याचा समावेश याचा आपण वापर करणं विचार करणं गरजेचं आहे खर्चाचा विचार करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं त्यांना परवडणारा खर्च नाही शहरी भागामध्ये उत्पन्नाचं साधन असतं निश्चित असा पगार असतो या पगाराच्या माध्यमातून ते आपली फी अदा करू शकतात आपल्या शैक्षणिक खर्च उचलू शकतात पण ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचा ठोस पर्याय नसल्यामुळं विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात अर्धवट शिक्षण घेतात किंवा इच्छा नसणारा कोर्स करतात हे आपल्याला जाणवतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर का आपण कमी फीमध्ये चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं ठरवलं आणि त्यांच्या इथं उपलब्ध असणाऱ्या विद्यापीठामध्येच ते कोर्स उपलब्ध करून दिले किंवा एका सर्वेनुसार जर का ज्या विद्यार्थ्याला कमी अंतर असणाऱ्या ठिकाणी जर का शिक्षणासाठी पाठवलं तर याचा वापर चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो खर्च आणि गुणवत्ता याची तफावत आपण घालून चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायला विद्यार्थ्यासाठी ही एक अतिशय सुवर्ण संधी असेल सरकारी योजनांच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं तर ते अनुदान न देता विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध करून देणं हे फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी हे त्यांच्या आवडीनुसार सवडीनुसार किंवा कलेनुसार शिक्षण घेत असतात पण हे शिक्षण सर्वदूर पोचावं विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींचासुद्धा विकास व्हावा ग्रामीण भागातील मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडं आकर्षित व्हाव्यात त्यांना हव्या असणाऱ्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे